राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये अनेक सांस्कृतिक फरक दिसून येतात राहणीमान शहरी भागात आधुनिक आणि प्राश्चवत्य जीवनशैली प्रभाव दिसतो लोक उच्ची उच्च शिक्षण व्यवस्थायिक आणि आधुनिक विचारांचे असतात शहरांमध्ये धावपळीचे जीवन असते ज्याच्यामुळे लोकांची स्वत साठी कमी वेळ मिळतो ग्रामीण भागात भागात साधी आणि पारंपरिक जीवनशैली असते लोक शेती आणि पारंपरिक व्यवसायात गुंतलेले असतात त्यांची जीवनशैली स्थिर आणि समाधानी असते भाषा आणि बोली शहरी भागात प्रमाण भाषा वापरली जाते तर ग्रामीण भागात स्थानिक बोलीभाषा बोलली जाते सण आणि उत्सव शहरी भागात सण आणि उत्सव कमी प्रमाणात साजरे केले जातात तर ग्रामीण भागात हे ते मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरी होते उदाहरणारार्थ दिवाळी शहरात फटाक्यांचा आतभु जीवणीपूर्ण मर्यादित असते तर ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने घरातले पदार्थ बनवून आणि कुटुंबासोबत एकत्रित होऊन साजरी केली जाते